आमच्या गावात या सर्व बाबीचा विचार केला जातो आमच्या गावात घर बांधायच्या वेळेस सर्व विचार केला जाते आणि मुहूर्त काढतात चांगल्या प्रकारे पाया ग गिया खणतात नंतर घर बांधते तर पूर्वी घर असेच होते मातीचे कौलाचे आता व्यवस्थित बांधते तर देवघर व्यवस्थित एका साईटला स्वैंपाक स्वैंपाकघर शौचालय एका एक एका बाजूला आणि कोणीच आता पूर्वीसारखं काय राहिलं नाही कोणी स्लॅप टाकते स्लॅप टाकते कोणी छपाई करते कोणी घरात स्टाईल टाकते कोणी गट्टू टाकते तर आणि आता ते पूर्वीसारखे कोणी टीनं झोपया हे काही टाकत नाही तर व्यवस्थित आता कोणी सारवत नाही पहिले सारवायचे आता घर पुसतात स्टाईल आहे आतास्